धावने हे निसर्गचक्रातच असलेली प्रक्रिया आहे तर होय हे निसर्गचक्रातील प्रक्रिया आहे म्हणजे जसं की मी एक उत्तारा देऊ शकतो की जसं की आपण एखादा व्यक्ती जन्मतो जन जन्मून तो लहान होतो लहान होऊन तो जेव्हा तो मोठा होतो कमवतो आणि जेव्हा तो म्हातारा होऊन मरून जातो ही एक जीवनचक्र झाला तसंच निसर्गचक्रही असतो निसर्गात जे बदल होतात जे नवीन ता झाडं तयार होतात आणि मोठे होतात ते फळं देतात आणि त्याच्यानंतर ते मरून जातात हे त्यांचं निसर्ग चक्रात तर झालं आता धावणं म्हणजे असं प्रत्येक माणसाने धावलं पाहिजे धावल्यामुळे आपल्या शरीराला एक आरो आरोग्यशक्ती भेटते आणि आपलं शरीर हे खूप चांगलं होतं किंवा आपली बॉडी फिट होते तर धावल्यामुळे सगळ्या माणसांना किंवा जी धावतात ते त्यांना खूप लाभदायक होऊन जातं कारण की त्यांची जी हार्टची किंवा जी रो हृदय शक्ती असते ती वाढते आणि त्यांचं आरोग्य हे वाढतं आणि आरोग्य वाढल्यानंतर त्यांची जीवन जीवन क्षमता जी असते ती वाढते आता भारताची जीव आता भारतात जो माणूस जगतोय तो आता असा एक हे काढलंय की तो फक्त सत्तर वर्षच जगेल तर सत्तर वर्ष का जगतोय कारण की तो धावत नाही किंवा प्रॉपर जेवत नाही आता जर आपण धावलो आणि आणि चांगला आहार खाल्ला तर आपण सत्तरचा पुढे जाऊ शकतो की ऐंशी जाऊ शकतो नव्वद वयापर्यंत जगू शकतो आणि हे सगळं धावल्यामुळेही होऊ शकतात तर धावण्यात आपल्याला खूप फायदे होतात जसे की आपले अंग वाढतं आपलं स्टॅमिना वाढतो आणि धा धावण्याचा असा असं एक कारणही असतं की जर आता कुठे ॲक्सिडेंट झालं किंवा कुठे अपघात झाला किंवा काही झालं तर आपल्याला धावता आलं पाहिजे किंवा तिथून पळ काढला पळ काढला जा जाऊ शकतो असं आपल्या अंगात बळ हवं आणि जर तेच नसेल तर आपली जीवनशक्ती तिथेच संपवून जाते किंवा आपला आपलाही अपघात होऊ शकतो तर ते नाही झालं पाहिजे तर धावणे हे खूप अत्यंत गरजेचं आहे माझं म्हटलं तर मी सकाळी रोज माझ्या मित्रांबरोबर धावायला जातं त्याच्यामुळे होतं काय जर की मी जी रोजच सकाळचं जे झोपतो ते आठ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंतही झोपायचो पण जेव्हा धावायला लागलो तेव्हा मी सहा वाजता उठून धावायचो आणि सहा वाजता उठून धावल्यामुळे मला एक की सवयच लागली की सहा वाजता उठायची एक सवयच लागली अन् त्याच्यामुळे माझ्या मित्रांना ही सहा वाजता उठायची एक सवय लागली अन त्याच्यामुळे आमचे जे आ आरोग्यय ते खूप वाढलं आणि आमची जी आता आमी आधी एक वाजता दीड वाजता रात्री झोपायचो पण आता आता उद्या धावायचंय म्हटल्यावर स आम्ही बारा बाराच्या आतच झोपतो कारण कि पुढच्या दिवशी सकाळी आम्हाला धावायचं असत आमचे स एक सर आयेत एम एस पाटिल सर ते आम्हाला धा धावायसाठी नेतात आणि तेही आरो आता ते त्यांचंही वय साठ सत्तर व झालं तरीही ते खूप आमच्याबरोबर धावतात आणि त्यांनी निसर्गचक्रातील असले एक प्रक्य आहे हे मी सांगतोय कारण धावणे हे खूप गरजेचे आहे आणि आम्ही जे धावतोय ते खूप महत्वाचे आहे माझ्या मित्रांबरोबर मी धावतो हे खु खूप ते फक्त स्वतासाठी किंवा एका स्पर्धेसाठी नाही स्वतासाठी हे आम्ही पळत असतो कारण की आम्हाला आमचं आरोग्य ठीक ठेवायचे आता आमचं आरोग्य कसं ठीक ठेवणार की आम्ही चांगला आहार पाहिजे आम्हाला किंवा आम्ही एक्सरसाइज केली पाहिजे आरोग्य आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी एक्सरसाइज केली म्हणजे धावण झालं धावण बरोबर आम्ही जिम पण करतो तर धावण्यामध्ये कसं असतं की एक धावल्यामुळे आपलं शरीर हे चांगलं होतं आता धावन्याचा दुसरा अर्थ असा की कम्पीट करणं किंवा स्पर्धा करणं एका दुसऱ्याबरोबर आता एक शास्त्रज्ञ होता चार्ल्स दार्वीन ज्यांनी म्हटलं गेलं की जो आयुष्यात धावणार तोच जगणार म्हणजे इवोल इवो इवोल्युशनरी हा त्याचा टॉपिक होता किंवा त्याचा एक गट होता याच्यात त्ये बघ बघितलं गेलं तर जे आपले आदिमानव होते किंवा जे आपले पूर्वज होते ते का जगू शकले नाही किंवा आपले जे होमोसेपियन्सच का जगले कारण की त्यांनी लढा दिला किंवा ते याच्यात भाव घेतला त्यामुळे ते कमपिट करू शकलो अन त्याच्यामुळे ते आजही जिवंत अन आपले पूर्वज आजही आपल्या व आप त्यांच्यातनंच आम्ही आलोय कारण की ते त्यावेळी त्यांनी स्वतःचा बचाव केला आनि बचव कसं केला की जे जंग जंगलातील प्राणी होते त्यांना लांब ठेवलं किंवा ते तेव्हा आ आरोग्याने चांगले होते आपल्यापेक्षा कारण की आपण तर आता बाहेरचा आहार खातोय जो चटपटित असतो जो त्याला त्याला म्हनतात की वडापाव आणि त्याच्याने ना आपलं आरोग्य खूप कमी आणि खूप खालच्या पातळीचं होऊन जातं धावल्याने आपल्या शरीरला जो स्टॅमिना किंवा जी एनर्जी भेटते हे त्या खाद्यपदार्थाने भेटत नाही त्यातून आणि ह्याच्यामुळे भावना हे शरीरसाठी आणि आरोग्यसाठी खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे आपला जी मिळणारी जी एक संतरू संतुष्टी असते ती खूप मिळते हे असं मला वाटतं